प्राण्यांपासून मिळणारा जो कचरा आहे ते शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि तो कचरा म्हणजे मुख्य शेण शेणापासून गोबर गॅस तयार होतो तुमची इंधनाची गरज भागते आणि त्यानंतर जी स्लरी बाहेर येते शेण गॅस झाल्यानंतर तिचा तु्म्ही खत म्हण वापर करू शकता ते ते सगळ्या झाडांना म्हणजे वनस्पतीना ते उपयुक्त आहे कंपोस्ट कर आता ते वापरायचं कसं तर कंपोस्ट करायचं साठवायचं कुजवायचं आणि मग शेतात घालायचं कारण आहे तसं सरळ नेऊन घातलं शेतात तर ते नवीन पिकं घेऊ शकत नाहीत त्यामुळे ते काय केलं पाहिजे कंपोस्ट केलं पाहिजे कुजलं पाहिजे ते आणि मग तुम्ही ते पिकांच्या घेतलं की पिकं त्याचं त्यांचा अंश मुळावाटे घेतात आणि पिकं चांगली जोमानं वाढतात असा कचऱ्या आणि कचरा काडी कचरा असतो गोठ्यातला जनावरांच्या त्याचाही उपयोग कंपोज करण्यासाठी होत असतो आणि हे ह्याच्यापासून आपल्याला उत्तम प्रकारचं नैसर्गिक खत मिळतं जे रासायनिक नको आहे त्यामुळं आपली प्रकृतीला आपल्या चांगलं मिळतं शेणखतावर जी वनस्पती तयार होते छान होते त्याची चव चांगली असते त्याचे उपयुक्तता चांगली असते त्याच्यातली जीवनसत्व वगैरे चांगली असतात त्यामुळे चव असते वेगळी पण म्हणून शेतकरी हे सगळं वापरत असतो आणि शेतकऱ्याला जो शेतकरी आहे त्याच्याकडं प्राणी हे पाहिजेतच प्राणी म्हणजे गाय म्हैस शेळी घोडी असेल कोणाकडं कदाचित कोणा गाढव पण असेल पण ह्या सगळ्यांच्या शेणाचा आणि काडी कचऱ्याचा कंपोस्ट करून खत म्हणून शेतकरी अतिशय उत्तम उपयो उपयोग म्हणजे वापरू शकतो त्यामुळं त्याचा रासायनिक खतांचा खर्च कमी येऊ शकतो आणि त्याला उत्पादन पण चांगलं मिळतं पैसेही मिळतात स्वास्थ्यही मिळतं आणि सुख समाधानही मिळतं प्राणी आहेत ह्याचं समाधान सुख आहेच आणि त्याशिवाय त्यांच्यापासून मिळणाऱ्या काडी कचऱ्याचा याचाही उपयोग शेतीला करू शकतो